हा ड्रायव्हर साहेब बोलतात का हो हो तर मी याच्यासाठी तुम्हाला कॉल केला होता की तुम्हाला आता यायची गरज नाही आहे हो मला सात वाजताच पोहचायचं होत तिथे तुम् सात वाजेपर्यंत वाट बघितली पावणे सातपर्यंत वाट बघितली तुम्ही काय आले नाही हो तर मी दुसरी कॅब बुक केली आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही ती कॅब कॅन्सल करा आता हो हो जरा आता तुम्ही दुसरा ग्राहक बघून घ्या सध्या कारण की मी निघालो आहे आणि मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहचत आहे बरं ठीक चला धन्यवाद